राज्यातील बघायला जाल तर किल्ले हे रायगड कुलाबा मुरुड जंजिरा कर्नाळा किल्ला हे आमचे राज्यातील किल्ले आहे महत्त्वाचे किल्ले आहेत ऐसिहातिक वाहतुकीनुसार वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी कर्नाळा हा किल्ला घडवण्यात आला होता आनि रायगडमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी म्हणून रायगड हा प्रसिद्ध आहे आणि त्यात तुम्ही बघायला गेले तर मुरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मधोमध आहे आणि त्यात कुलाबा किल्ला ही हा समुद्राच्या मधोमध आहे मुरुड जंजिरा आणि सुक् कुलाबा ह्या किल्ल्यात गुप्त अशी आत बाहेर येण्यासाठी भुयारं आहेत तिथे जाऊन बघन्यासाठी भुयारं आहेत आणि हे सगळं किल्ले आमच्या शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक काळात बांधले होते